मी नं त्या दिवशी बाजारात गेली लाईट घेतली आणि लाईटबरोबर एक टपही घेतली तर घरी आणली आणि त्याच्यामध्ये पाणी भरून मी ठेवली सकाळपासून सायंकाळपर्यंत तर ती प्लास्टिकही चांगलीच होती तरी पण मी पाणी धरून ठेवली तर ते फुटूनच गेला तो टब म्हणजे टिचकी ज फलकला तो तर त्या टपाले मी नेईन एक दिवस बाजारामध्ये आणि त्या टपवाल्याला म्हणीन तुम्ही टपच चांगला नाही दिला तर त्या टपाचं आता मी काय करू दुसरा द्या म्हणलं पण ते काय दुसरा द्यायला तयारच नाही झाले तर मी तो टप मग घरीच आणली आणि फेकून दिली त्याला तर सा म्हणजे बरोबर नाही त्या दुकानदाराला मला असा फुटका फाटका टब द्यायचा आणि मग फेकून दिली आणलेला चांगलं नाही वाटलं मला ते